नमस्कार तर वाशीम जिल्ह्यामध्ये जे नैसर्गिक साई साय सॉपत्यय नैसर्गिक संसाधने आहेत त्याच्यामध्ये सर्वात प्रथम येते ते पाणी पाणी जे आहे आमच्या भागात ते मुबलक प्रमाणात पाणी आहे शेतीसाठी आवश्यक त्याचबरोबर ते इकडे उद्योगधंद्यासाठी आवश्यक असं पाणी असलेलं ते मुबलक प्रमाणात आमच्या क्षेत्रात आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुपीक जमीन आहे सुपीक जमीन त्याच्यामध्ये शेणखत वगैरे टाकून ते नैसर्गिकरीत्या बनवलेली आहे सुपीक जमीन आहे काळीभोर जमीन आहे त्याच्यासोबत प्रखर असा सूर्यप्रकाश जो फोटोसिंथसिस होते आणि